माझा आवडता ऋतू हा पावसाळा आहे कारण की पावसाळामध्ये आपल्याला पावसा पावसात भिजायलाही आवडते आणि पावसामुळे आलेले सर परिसर कसं एकदम छान होऊन जातो हिरवागार होऊन जातो आणि पावसाळ्यामध्ये आपल्याला वेगवेगळे शेती शेतीच्या कामालाही सुरवात होते तेच्यामुळे मला शेतीमध्ये खूप आवड आहे आणि त्याच्यामममुळे मला पावसाचा हा ऋतू हा खूप आवडतो